शिक्षण हा व्यक्तिमत्व विकासाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जेव्हा एखादी व्यक्ती विविध प्रकारचे शिक्षण घेईल तेव्हा त्याला जगण्यामध्ये आनंद वाटेल आणि तो आयुष्यामध्ये यशस्वी होईल बऱ्याचदा नाविन्यपूर्ण ज्ञान प्रतिभा चैतन्य याचा आस्वाद हा केवळ शिक्षणामुळं मिळत असतो शिक्षणामुळं लोकांना जगण्याचे मार्ग मिळत असतात आणि त्यामुळं ज्या लोकांना शिक्षण मिळाले नाही अशा अशिक्षित लोकांना बऱ्याचदा त्यांची फसवणूक होते त्यांना कुठल्याही प्रकारे ज्ञान मिळत नाही आणि त्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा घेऊन त्यांची समाजात खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते त्यामुळं शिक्षण हा माणसाच्या आयुष्यातील ज्ञानाचा तिसरा डोळा आहे आणि तो उघडवण्यासाठी तुम्ही शिक्षण घेतलंच पाहिजे